नमस्कार हं बोला बोला घे ना मग बरं बरं बरं सांगतो ना मग चांगलं आहे म्हणतील तब्येत वगैरे जरासा कं त्याच्या डोक्सं गिक्सं दुखते थोडंफार तर अभ्यासाकडे मन नाही आहे त्याचं जरासं तुम्ही बरोबर सांगा हो ना तसा तर आता सांगतोच हो आम्ही हो ना हो ना हो ना हो हो ना मग तुम्ही करा प्रयत्न आम्ही तर सांगतो